आहे की घरात आहे बोल की बोल की काय झालं होय आता रिसेंटली नवीन आला आहे एक बोल की मी कालच जाऊन आलो पिक्चर नाव आठवेना बघ मला काल रात्री गेलो होतो रे मी लेट नाईट लेट नाईट एक होय मी नाईट शोला गेलो होतो ए भारी आहे मूव्ही ॲक्शन मूव्ही आहे ते काल बघायला गेलो होतो काकुदा म्हणून नवीन हां काकुदा काकुदा हे रितेश देशमुखची मूव्ही आहे हिंदीमध्ये हॉरर आहे नाही लव स्टोरी अशी काय नाही आहे लव स्टोरी अगदी स्टार्टिंगला आहे जरा पण मोस्टली हेच आहे रे हॉरर आहे जरा आणि कॉमेडी आहे हॉरर कॉमेडी आहे

स्टोरी म्हणजे तू जाऊन बघून ये की भारी आहे स्टोरी ऐकून कुठं आहे हे करतो आहेस बघून ये भारी आहे मुवी जर स्टोरी म्हणालास तरी आता एक ह्यो असतो पोरगा असते सर्कसमधलं आणि त्याच्याकडे हिलिंग पॉवर असते पण त्याला कायतरी का गावात ते राहत असते आणि त्या गावातले लोक त्याला जाळून मारून टाकतात मग त्याचं भूत बीत गावात फिरत असते ते लोकांना त्रास देत असते आणि तेरा दिवस तडपून मारते असलं बी स्टोरी आहे मी ह्याला गेलो होतो मुक्ताला मुक्तामध्ये तर भारी वाजेल तर स्पीकर वगैरे भारी त्यांचे तिथे भारी वाटेल तर मोठी स्क्रीन आहे ना तिथं तो वाजेल तर भारी आहे तरी जाणार कधी जाणार आहेस एकटं एकटं ऑरमला ऑरमला बी चांगला आहे बाबा ऑरमला साऊंड सिस्टिम भारी आहे वाजत आहे भारी ऑरमला पण बारीक आहे रे हॉरम बारकं आहे ऑरम सीट एवढ्या भारी चांगल्या नाही आहेत त्यापेक्षा मुक्ताला जा त्याला भारी एस एफ सीमध्ये तिकीट काय जर डेला गेलास सकाळ सकाळी जर दीडशे तिकीट आहे गोल्डचं जर लेट नायट गेलास तर मग दोनशे वीस तिकीट आहे ते काय थोडंफार दहा पंधरा रुपये इकडं तिकडे होऊन राहते बाल्कनी नाही आहे रे रिक्लायनर आहे वरती रिक्लायनरला हां रिक्लायनरला काय तरी रात्रीला दोनशे ऐंशी काय तिनशे असं काय तरी तिकीट आहे पार्किंग आहे की खाली चांगलं मोठंच्या मोठं पार्किंग आहे होय त्याला बी पावती आहे त्याला दहा रुपयाची पावती आहे नी गाडी बाहेर लावून जायचं रे होय रात्री रात्री अवघड आहे रात्री बाहेर लावायला दहा रुपयाला काय मराय लागला तीनशे रुपयाचं पिक्चरला जायला दहा रुपयाला मरायलाय होय चालते चालते तर जाणार असशील तर आज सांग मी पण येतो ठेवू काय जरा कामात आहे